ईबुकपेक्षा मला जे कागदी पुस्तकं जे आहेत ते वाचणं खूप चांगलं वाटतं कारण एक तर काय होतं जर का ईबुक वाचायला घेतलं तर कधी ते पुढं होतं कधी मागे होतं मग डोळ्याचा त्रास होतो पण कागदी पुस्तकांमध्ये तसं नाही आहे त्याच्यामुळे डोळ्याचा त्रास होत नाही मेन म्हणजे चष्मा लागत नाही नंबर लागत नाही त्याच्यामुळे आणि आपण कुठपर्यंत वाचलेलं आहे हे आपल्याला कागद त्या कागदी पुस्तकांमध्ये आपल्याला ते मार्क ठेवून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ठेवून आपण ते वाचू शकतो